आमच्या घरी आम्ही हरिपाठ वाचत असतो तीन वर्ष मी हरिपाठाचे पूर्ण पारयण केले आहे त्यात मला इतका आनंद होतो की मला त्याचा खूपच अनुभव आलेला आहे आम्ही सर्व महिलांनी मिळून चार महिने चतुर्मास सुरू केला होता व त्यातले जेवढे अभंग वगैरे एवढे छान वाटायचे सगळ्या मिळून आम्ही खूप छान कर चार महिने चतुर्मासाचा खूप अनुभव घेतला आहे मला फार त्याची भक्ती बसली आहे मला हरीपाठाचा खूप अनुभव आला आहे त्यातल्या ओव्या देखील एवढ्या सुंदर आहेत की खूपच छान आहेत आमच्या बायकांनी मिळून त्याचा चार महिने झाली की आम्ही त्याचं उद्यापन करायचं सर्वांना त्याचा सर्वांना त्याचा प्रसाद म्हणून आम्ही त्याचं हे करायचं त्यामुळे मला फार खूपच छान वाटत असत होतं माझ्या बायका पण खूप मला साथ दिल्या होत्या त्यांनी माझ्या घरी येऊन तीन वर्ष हारीपाठ केला आम्ही खूप बा बायकांनी त्याचा खूप अनुभव घेतलेला आहे सगळ्यांना ते हे प हारीपाठाने बरेचजणाच्या समस्या सुटल्या आहेता कारण मला पण खूप अनुभव आलेले आहे मला पण तीन वर्ष मला पंढरपूरला मी कधी गेलेली नव्हते मला पायी वारी घडली आहे मला खूपच छान वाटलं तीन वर्ष मला पायी वारी घडली त्या हारीपाठामुळे मला एवढा अनुभव आलेला आहे अनुभव आलेला आहे